हो मी ऑटोमॅटिक भाषांतर आणि गुगल मॅप्स दोन्हीही वापरले आहेत आणि ते बऱ्याच वेळी बरोबर असतात असं मला वाटते ऑटोमॅटिक भाषांतर मी बऱ्याच वेळा इंग्लिश टू मराठी किंवा मराठी टू इंग्लिश किंवा मराठी टू हिंदी इंग्लिश टू हिंदी ह्यासाठी उपयोग करतो कारण की बरेच वाक्यं आपल्याला तेव्हा मराठीमध्ये टाईप करायचे असतात तेव्हा किबोर्डवर कधी कधी येत नाही म्हणून गुगलवरती मी ऑटोमॅटिक भाषांतराचा उपयोग करतो इंग्लिशमध्ये स्पेलिंग टाकतो ती मराठीमध्ये ट्रान्सलेट होते आणि मग मी कॉपी पेष्ट करून वॉट्सअप किंवा सोशल मीडियावर हे करतो आणि मॅसेज कर मॅसेजसाठी ते खूप उपयोगाचे होते कारण इंग्लिशमधून टाकलेले शब्द तर आपल्याला लगेच क्विकमध्ये तर मराठीमध्ये आपल्याला पाहिजे तसे भेटत असते तर का नाही ऑटोमॅटिक भाषांतर वापरायचं आणि गुगल मॅप्सचं सिटीमध्ये तेव्हा आपण जातो तेव्हा मी गुगल मॅप्स लावूनच जातो मग ते बरेचवेळा बरोबर असतात कधी कधी ते गुगल मॅप्स रिडायरेट होतात ते रस्त्याचे कामं वगैरे चालू असतात त्याच्यामुळं कधी कधी कळत नाही नाही तर बाकी इतर वेळी आपण तसं सेट करू बाबा हां सातारा टू पुणे असा मॅप सेट केला म्हणजे पुण्यामधील एक्झॅट लोकेशन सेट केलं की ते बरोबर त्या लोकेशनला आपल्याला गुगल मॅप्स ने पोचून पोचवते कधी कधी लोकेशन रिरुट होते कारण की तिथं रस्त्याची कामं चालू असतात हायवे वगैरे बंद असतो मग त्याच्यामुळं बऱ्याच वेळा लोक रस्ता चुकतात आणि मग आपल्याला वाटतं गुगल मॅपनं आपला रस्ता चुकवला पण तसं नसतं गुगल मॅप तसं सांगतो तसं तर फॉलो केलं तर आपण नाईंटी नाईन पर्सेंट त्या ॲड्रेसवरती मॅपनुसार पोचतो म्हणून ऑटोमॅटिक भाषांतर असो किंवा गुगल मॅप्स असो हे आजकाल खूप प उपयोगाचे साधन आहेत असे मला वाटते आणि ते अचूक आहेत नाव नव्याण्णव टक्के तरी ते अचूक आहेत